सध्या देशामध्ये असलेली किंवा राज्यामध्ये असलेली जी शासकीय रुग्णालयं आहेत किंवा खाजगी रुग्णालयं आहेत ह्याचा जर विचार केला तर शासकीय रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे या ठिकाणी आपल्याला ब बघायला मिळतं की शासकीय रुग्णालयामध्ये जर गेलं तर त्या व्यक्तीला जो उपचार घेण्यासाठी जायचा जो उपचार घ्यायचा आहे त्याची काही औषधं उपलब्ध नसलं किंवा त्या ठिकाणी ॲडमिट होण्याची किंवा ॲडमिट होण्याची सोय नसणं किंवा त्या ठिकाणी जे ज डॉक्टर असतील शिस्टर असतील हे स्टाफ त्या ठिकाणी वेळेवर जागेवर नसणं अशा गोष्टी आपल्याला त्या शासकीय दवाखान्यामध्ये बघायला मिळतात आणि दुसरीकडं जर खाजगी दवाखान्याची परिस्थिती बघितली हे सगळं उपलब्ध असतं पण त्यांचा दर सामान्य माणसाला परवडणारा नसतो मग शासकीय आणि खाजगी दवाखाान्याची जर तुलना केली तर या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांची नेहमीच परवड झालेली आपल्याला दिसून येते गोरगरीब जे महाराष्ट्रातील असेल किंवा मराठवाड्यातील जे लोक आहे ते शासकीय दवाखान्याला प्राधान्य देतात किंवा रुग्णालयाला प्राधान्य देतात पण त्या ठिकाणी त्यांच्या रुग्णाचं निदान न होता त्यांना विनाकारण मनस्ताप त्या ठिकाणी सहन करता करावा लागत असतो आणि ह्या मनस्तापामुळे एखादा रुग्ण दवाखान्याची पायरी चढायलाच नको म्हणून तो आजाराचं आजार अंगावर काढतो किंवा त्या आजारातच त्याचं मरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि श देशाला देशाची किंवा श राज्याची जर परिस्थिती बघली तर श गरिबांसाठी जे शासकीय रुग्णालय आहेत किंवा काय आहेत ह्यांची परिस्थिती थोडीशी सुधारली पाहिजे कोविड काळामधील जर अनुभव घेतला तर अक्षरश वाळीत टाकल्यासारखं शासकीय रुग्णालयामध्ये परिस्थिती होती जेणेकरून जनतेला त्याला कोविड झाला म्हणजे एखादा भयानक असा महारोग झाल्यासारखे परिस्थिती त्या ठिकाणी होती म्हणजे दॉ डॉक्टरकडून दुय्यम वागणूक तिथल्या स्टाफकडून दुय्यम वागणूक अशी परिस्थिती अनेक वेळा आपला आम्ही अनुभवलेली आहे